योगामध्ये म्हणजे सर्वात जास्त आवडणारं आसन म्हणजे अनुलोम विलोम हे मला आवडते म्हणजे अनुलोम विलोम केल्याने श्वासोच्छ्वास घेणे म्हणजे आपण एका नाकातून श्वास घेतो आणि दुसऱ्या नाकातून श्वास सोडतो त्याच्यामुळे आपल्या मेंदूला गती मिळते आपलं मेंदू चांगलं आपलं डोकं चांगलं काम करते डोक्याला शांत मिळते शांतता मिळते श्वासोच्छ्वास घेतल्यामुळे शरा आपला ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्या डोक्यापर्यंत पोचते आणि मेंदूच्या सगळ्या नसा मोकळ्या होतात मी श्वासोच्छ्वास घेतल्यामुळे म्हणजे आपली त हेल् छान राहते प्रकृती छान राहते आपलं मन एकाग्रचित्त होते आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक कामामध्ये आपलं मन एकाग्रचित्त करू शकतो आणि आपलं म्हणजे आपली प्रकृती चांगली राहते मन चांगलं राहते मन शांत राहते